हॅलो अनुष्का अगं मला तुझ्याकडून एक छोटीशी मदत पाहिजे आता दोन तीन दिवस सुट्टी आहे ना तर आम्ही सगळे घरचे बेंगलोरला फिरायला निघालो आहे तर मला मिरजेपासून बेंगलोरपर्यंत रेल्वेचं बुकिंग करायचं आहे आणि माझ्याकडे रेल्वेचा प्रस्ताव कोड आहे जो आरक्षणासाठी वापरला जातो पण मला तो कसा वापरायचा त्याबद्दल काही माहिती नाही आहे म्हणजे त्याच्या अटी शर्ती काय आहेत ते मला माहीत नाही तर तुला माहीत असेल तर तू सांगशील का तू मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुझ्या घरच्यांसोबत फिरायला गेली होतीस तेव्हा तुमचं रेल्वेचं बुकिंग तूच केलं होतंस ना मग तुला त्याची कल्पना असेल तर तू सांगशील का मला हा माझ्याकडे तो प्रस्ताव कोड आहे फक्त मला तो कसा वापरायचा ते कळत नाही आहे तर मी तुला तो कोड पाठवून ठेवते तू मला तुझ्याकडे जी माहिती आहे ती सांग